जुनं ते सोनं म्हटल्याप्रमाणे जुनी गाणीमध्ये भावना खूप जास्त होत्या प्रेम त्याच्याहून जास्त होतं आणि त्यांचं जे हर एक वाक्य त्या गाण्यामधलं ते खूप समजत होतं हृदयाला लागत होतं असं होतं आणि आताचे गाणे याच्यात म फरक काढायचा म्हणजे हे खूप ढिंच्याक आहेत फक्त ढिंच्याकसाठीच आहेत तर त्याच्यात नाही आपुलकीही नाही प्रेमही नाही भावना आहे काहीच नाही पहिलेचे सॉन्ग पण ते कॉपी केलेलं आहे रीलिक्स वगैरे चेंज केलेल्या आत्ताच्या गाण्यामध्ये पहिलेचे गाणी खूप चांगले होते अती